आजची तरुण पिढी ही सांस्कृतिक पद्धतीचे तंतोतंत पालन करते असं मला वाटत नाही म्हणजे काही सांस्कृतिक पद्धतींचं पालन केले जातं पण अगदी तंतोतंत नाही ज्याप्रकारे पूर्वीच्या काळात केलं जायचं कुठलाही सण उत्सव असेल ज्या पद्धतीने तो स साजरा केला जायचा किंवा त्यामागची जी काही भावना होती त्या मागचे जे काही मूल्य होते ते आज तितक्या प्रमाणात पालन होत नाही असं मला वाटतं आणि खरोखरंच कधी कधी असं वाटतं की त्या मूल्यांची पकड ही सैल होत चालली आहे काही काही ठिकाणी तर बऱ्याचदा आजच्या तरुण पिढीला का करायचं किंवा ते का करतात हे सुद्धा माहीत नसतं आणि त्यामुळे ते दुर्लक्ष करतात किंवा सांस्कृतीचे संस्कृतीचे पालन करणं हे कदाचित ओल्ड फॅशन असं पण त्यांना वाटतं त्यामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणून आजची तरुण पिढी ही इतकं चांगलं संस्कृतीचे पालन करू शकत नाही असं मला वाटतं